मी भेट दिलेला सर्वांत जास्त असा वेगळं ठिकाण म्हणजे आदाशाचा मंदिर आता नागपूरमधे आदाशाचं मंदिर जो आहे तर पहिलं मला वाटलेलं होते की फक्त मंदिरच आहे तो मग जेव्हा आम्ही तिथे गेलो पहायसाठी तेव्हा ते मंदिर मी नं जेव्हा पाहिलं तर मले एकदम थोडा वेगळाच वाटला त्या मंदिराच्या जे दिवारी बनवलं आहे जे भिंती आहे त्याच्यावर जो पेंटने असे नक्षीकाम जे मूर्त्या बनवल्या आहे एकदम लहान लहान याच्यामधेन एवढ्या डिटेलमधे मूर्त्या बनवल्या आहेत हे पाहून मला एवढा चांगला वाटला त्याच्यामधे जो इतिहास दिसत होता की तो कोणत्या जमान्यात बनवला होता तर कोणची कशी त्यानं बनवला असती ना गोट्यावर एवढं सारं जे पहायसाठी एवढं सुंदर दिसते एवढा चांगला आहे दे लोक पहायला लोक खूप येतात तिथे पहायसाठी आजूबाजूचा जो त्याचा परिसर आहे तोही खूप चांगला दिसते तर त्याच्यानं तो ठिकाण खूप चांगला वाटते